गुड मॉर्निंग सर हां सर झोमॅटो कश्टमर केअरमधून बोलता का तुम्ही हां सर सकाळी मी नऊ वाजता एक ऑर्डर कन्फर्म केली होती आजवा बिर्याणीमधून होतं ते एक नॉनव्हेज बिर्याणीच फुल नॉनव्हेज बिर्याणी होती एकशे साठ रुपयांची तर मी कन्फम केली होती आणि थोड्याच वेळानं माझी काही कारणामुळे मी ती कॅन्सल केली आणि ती कॅन्सल पण झाली होती ऑर्डर हां तर तुमच्या ॲपवर मला दाखवलेलं की पैसे रिफंड होतील पण अजून काही रिफंड झाले नाही हां सर आता तीन तास होत आले आहेत अजून तर काय मला मेसेज नाही आला ऑर्डर कॅन्सलचा मेसेज आला आहे हां मी तुम्हाला सांगू शकतो ऑर्डर कॅन्सल नंबर ऑर्डर कॅन्सल नंबर आहे झिरो झिरो झिरो झिरो टू फोर झिरो झिरो फाय थ्री सेव्हन टू थ्री वन

माझा नंबर होता एट सिक्स टू फोर सिक्स नाईन फाईव फोर थ्री टू हा आजवा रेस्टॉरंट मी लगेच दोन मिनटात कॅन्सल केली होती ऑर्डर हां एकशे साठ रुपयाचं ऑर्डर होतं आणि मला ऑर्डर कॅन्सल झाल्याचं एक दहा मिनटांनी मेसेज आला होता हां मी चेक केलं माझं माझ्या अकाऊंटवर चेक केलं मला काय अजून रिफंडचं काय आलं नाही मेसेज हां झोमॅटो वॉलेटवर येतं का ठीक एक मिनिट सर मी चेक करतो एकदा झोमॅटो वॉलेटवरून हां सर मी चेक केलं झोमॅटो वॉलेटवर पण झोमॅटो वॉलेटवर आत्ता अजून प्रोसेस पेंडिंग दाखवत आहे हां तरी किती टाईम लागेल ठीक आहे ठीक आहे मग दो अजून चार तासात होईल ना रिफंड ठीक आहे सर

थँक्यू सर